आमच्या संस्कृतीमध्ये सगळ्यात म्हणजे हस्तकला हस्तकलेमध्ये आणखी प्रकार पडलेले आहेत त्यात आपण विणकाम म्हणू शकतो बांधकाम म्हणू शकतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी तयार करून करू म्हणू शकतो किंवा देन त्याच्यानंतर आणखी एक कला आहे त्यात आपण गायन वादन म्हणू शकतो देन त्याच्यानंतर लिखाणाची एक कला आहे देन त्याच्यानंतर आपण वेगवेगळी चित्र काढू शकतो त्या चित्रातून वेगवेगळ्या संदेश देऊ शकतो रांगोळ्या काढू शकतो अशा अनेक प्रकारच्या कला आपल्या संस्कृतीत समाविष्ट झालेल्या आहेत देन आपल्या इकडची जर संस्कृती पाहायला गेली तर आपल्याकडे एक कमी असं छान दिसणारं आणि पूर्ण शरीर झाकणारं वस्त्र म्हणजे ती म्हणजे स्त्रियांना असणारी स्त्रिया नेसणारी ही साडी आणि पुरुषांसाठी एकदम कम्फर्टेबल व्यवस्थित असणारं ते म्हणजे पॅन्ट आणि शर्ट किंवा आपण त्याला पायजामा आणि कुर्ती सुद्धा म्हणू शकतो हे झालं आधीचं बट आता जर बघायला गेलं तर आपण फुल ड्रेस सुद्धा घालू शकतो आणि जेंट्स सुद्धा किंवा जे काय बॉईज आहेत ते सुद्धा मुलं आहेत ते सुद्धा पॅन्ट आणि शर्ट घालून कम्फर्टेबल असतात देन त्याच्यानंतर आपल्या कपड्यांमध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे ओढणी ओढणीनं फक्त आपल्या शरीरच झाकलं जात नाही तर त्याचे अनेक उपयोग आहेत जर आपल्याला रस्त्याने चालता चालता घाम आला तर आपण त्या ओढणीने पुसू शकतो किंवा आपलं किंवा आपल्याला एखादी ए खूप ऊन लागत आहे खू खूप ऊन लागत असेल पाऊस लागत असेल तर ती ओढणी डोक्यावर घेतल्यानंतर सुद्धा डोक्याचं संरक्षण हे होऊ शकतं अशा विविध प्रकार प्रकारच्या कपड्यांनी किंवा विद विविध प्रकारच्या वस्त्रांनी आपली संस्कृती ही बहरलेली आहे त्याच्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये पुरा पूर्वीच्या काळात धोतर ही एक पद्धत होती किंवा साडीचा काष्टा ही सुद्धा एक पद्धत होती त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराचं पूरं संरक्षण होत होतं थंडीपासून गारठ्यापासून उन्हापासून अगदी पावसापासून सुद्धा आपलं शरीर आपलं शरीर सुरक्षित राहू शकत होतं